आपल्या इथे मिडल क्लास फॅमिली खूप जास्त आहे आणि प्रिच फॅमिली खूप कमी आहे त्यामुळे आजच्या काळात आपल्याला खूप साऱ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जावं लागतात आणि त्याचमध्ये आपला जो कॉन्फिडन्स आहे तो खूप महत्वाचा आहे कारण या आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जर आपण कॉन्फिडन्सने जर सामोरे गेलो तर नक्की आपण या आव्हानाला मात करू शकतो त्याचबरोबर जरा आपण इकोनॉमिक स्टुडंट असना तर याची मग गोष्टच वेगळी आहे कारण ईकोनॉमिक स्टुडंट म्हणजे आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याची त्यांच्याक एक प्रकारे पावरच आहे आणि ते ईकोनॉमीचे जे स्टुडंट आम्ही ते इकोनॉमीबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांना माहिती आहे की आर्थिक जे पण परिस्थिती असते त्याला कसे सामोरे जावे आणि कसे त्याबद्दल आपण मात करावे याला याबद्दल खूप माहिती असते इकॉनॉमी स्टुडंट्सला आणि आपण बघितलं गेलं तर आपल्या आर्थिक आव्हानांना आपण घरच्या छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीमध्ये सुद्धा जसं की आपण किराणा आणतो हे आणतो तर त्याप्रमाणे सुद्धा आपन आपल्या बजेटनुसार आपण सगळं सामान आणतो थोडं थोडं असं जसं आपल्या पद्धतीने होईल तसे जे मग महत्त्वाचं सामान आहे ते आपण आणतो आपण जर घरच्या छोट्या छोट्या व वस्तूंमध्ये सुद्धा आर्थिक आव्हानांना मात करू शकतो तर नक्कीच आपण मोठ्या सुद्धा आव्हानांना मात देऊ शकतो